मराठीत विनोदी साहित्याची परंपरा फारच समृद्ध आहे अनेक लेखकांची आणि लिखनेतून हास्याचं सुंदर चित्र उभं केलं आहे खालील काही प्रसिद्ध विनोदी पुस्तक मी तुम्हाला सांगत आहे पु ल देशपांडेचं मराठी साहित्यात बादशाह म्हणून ओळखले जातात तसेच त्यांचे भरपूर पुस्तकही आहेत पहिलं पुस्तक आहे बटाट्याची चाळ मुंबईतील एका चाळीचं विनोदी वर्णन प्र प्रत्येकरित्या पात्रास छान स्वातंत्र्य असं लक्षवेधी पुस्तक आहे दुसरं पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची ओळख अत्यंत विनोदी पद्धतीने त्यांनी याच्यात मांडलेली आहे असा मी असा मी असं एक पुस्तक आहे हे सामान्य माणसाच्या आयुष्यावरील आधारित मिश्कली शैल्यशैलीत आत्मचित्रित आहे अजून व पू काळेचं हे ही खूप छान विनोदी भावनिक लेखांचं सूरसंगम मिळून घेतात अजून यांचेही पुस्तक आहे हसवणूक हसतानाही विचार करायला आणि लावणाऱ्या कथा आहे त्याच्यामध्ये गडद रहस्य थोडी मिश्किल थोडं उपहासाक हास्य आहे द मा मिरासदार यांचे पण ग्रामीण जीवनावर आधारित अत्यंत चटपटीत विनोदी लेखन आहे हसरा साक्षरकर्ता माणसाचा स्वभावावर भविष्यवाणी करणारी विनोदी कथा आहेत तसंच अजून एक पुस्तक आहे यांचं नवरा बायको नवरा बायकोची आणि बायको नवऱ्याचा संबंधित आधारा वरील खूप मस्त पुस्तक आहे आणि छान आहे उत्तम आहे कला आहे याच्यात हसणे विनोदी कला आहे आणि हसल्यानंतर खूप छान हदय राहतं खूप मस्त पुस्तकं आहेत गंमतीशीर आहेत विनोदावर खूप छान यांनी काम केलेलं आहे